शहरी भागामध्ये चांगल्या प्रकारचे आरोग्य संस्था आहेत गावातील भागाकडे पण असतात पण त्या गावातील भागामध्ये जास्त प्रकारच्या सोयीसुविधा नसतात आरोग्य संस्थेमध्ये म्हणून आम्ही लोक शहराकडे आरोग्य तपासण्यासाठी वळतो